बोअरवेलच्या माध्यमातून जमिनीमध्ये क्षिद्र केले जाते आणि पाणी लागल्याच्या नंतर त्यामध्ये केसिंगच्या सहाय्याने आणि मोटर बसवून विजेच्या सहाय्याने पाणी वर काढले जाते शिवाय आमच्या गावामध्ये एक मोठी विहीर आहे आणि त्या विहिरीत गावामधील प्रत्येकजण पाणी त्या ठिकाणी भरायला जातो आणि पाणी वापरतो शिवाय त्या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य असून खरोखर चांगले आहे आणि ती विहीर अतिशय प्राचीन आहे तेव्हा आमच्या गावातील सर्व घटक त्या विहिरीवर अवलंबून आहे